तर मी एक वेळ अशी म्हणजे बाइक म्हणजे बाइक चालवताना मी चालली ओ म्हणजे अशी म्हणजे लॉंग ड्राइववर चाललेलो होतो आम्ही तर म्हणजे माझे मित्र आणि मीच होती आणि म्हणजे आम्हाला खूप स म्हणजे संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळ म्हणजे सहा तरी सहा सात वाजलेच होते आम्हाला तर मग आम्ही मस्त गाडीमध्ये गाणे वगैरे लावले आणि जात होतो तर मग आम्ही म्हणजे थांबं म्हणजे आम्हाला असं हे वाटलं म्हणजे जरा थकल्यासारखं वाटलं तर आम्ही थोडं थांबलो आणि परत गाडीतमध्ये बसून आम्ही पूर्ण ड्रायविंग चालू केली मी आणि नंतर थोडं पुढे जातो तर त्या एक एखाद्या व्यक्तीचा ॲक्सीडन झालेला होता तिथं आणि म्हणजे म्हणजे तिथं काही व्यक लोकं पण होते पण ते कोणीही त्या लोकांन त्या व्यक्तीला हात लावत नव्हते कारण म्हणजे ते कसं पण आता कुणी ते म्हणजे व ते म्हणत होते की ह्याला आपण हात लावला तर बा पोलिस केस होईल असं होईल तसं होईल तर मी म्हटलं पोलिस केस होईल असं होईल तसं होईल पण त्या व्यक्तीचा जीव तर वाचेन तर ते म्हणत होते नाही आम्ही नाही हात लावत त्यांना तुम्हाला लावायचा असेल तर लावा तर मग माझे मित्र मंडळ आणि मी त्या व्यक्ती जवळ गेले आणि त्या व्यक्तीला आमच्या गाडीमध्ये बसवले आणि जवळपाचच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या व्यक्तीचा इलाज केला आणि ते त्यांना ना त्यांचं नाव वगैरे विचारलं त्यांना त्यांचा त्यांच्या घरी फोन लावून त्या त्यांना सांगितले की तुमच्या तुमच्या कुटुंबातल्या सदस्याचा ॲक्सीडन झाला बा तुम्ही येऊन बघू शकता आणि मग त त्यांना सांगितले आणि ते येऊन त्यांच्या ह्याला घेऊन गेले